मला वाटतं बागकाम हे माणसाची परिस्थिती बदलू शकते म्हणजे माझ्याकरता बागकाम ही मला एक आराम देणारी गोष्ट वाटते मला आधार देणारी मला निसर्गाशी जोडणारी ही गोष्ट वाटते मला ऑफिसमध्ये कठीण दिवसापासून डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी तसेच मला इतरांशी कनेक्ट होण्यासाठी अनुमती देते कारण लोक जेव्हा मला बागकाम करताना पाहतात तेव्हा त्यात उडी घ्यायची त्यांना इच्छा होते म्हणजे त्यांनाही असं वाटते की बागकाम करणे खूप गरजेचं आहे शेवटी माझ्या स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणाऱ्या ज्या औषधी वनस्पती आहेत त्यासुद्धा त्या माझ्या बागेतून मी काढते नवीन माळीसाठी मी लहान सुरवात करण्याची शिफारस करते बाग कधीच नाही हे मी इमॅजिनच करू शकत नाही तसेच मी नेहमी लोकांना औषधी वनस्पतींची बाग ठेवण्यासाठी प्रोत्साहन करत असते कारण जेव्हा तुम्ही तुमच्या औषधी वनस्पतींची कापणी सुरू करतात तेव्हा ते खूप सोपे असते पण आणि खूप रोमांचकसुद्धा असते त्यामुळे लहान सुरुवात करा आणि कृपया तुमच्या क्षेत्रात आधारावर तुम्ही काय लावता यावर संशोधन करून ते लावा म्हणजे तुमच्या एन्हामेंटची जाच घ्या एनवामेंट कसं आहे ते बघा आणि मग तुम्ही बागकाम करा बागकामाची प्रेरणा मला कशी मिळाली तर ह्यू नं मी असे एके दिवशी असेच बसले होते आणि आय वॉज थिंकिंग की आपला ऑक्सिजन आणि सगळंच काही आहे ते आपल्याला सगळं प्लांटकडून मिळतं आणि वी हॅव टू टेक केअर ऑफ दोज सो मी हळूहळू छोटे छोटे मिनी प्लांट्स लावायला सुरुवात केली आणि त्याच्यातून मला रीडिंग्स सुरुवात करायची इच्छा झाली की ह्या ह्या प्लांट्सचे फायदे काय त्या प्लांट्सचे फायदे काय त्याच्याकडून काय बेनिफिट्स मिळतात आणि तशी मला बागकाम करायची इच्छा व्यक्त झाले आणि तो एक प्रकार आता माझा छंदच झाला आहे मी एवरी मंथ एक झाड नवीन लावते त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा मी लिहून ठेवते सो मला असं वाटतं की माझी ही स्टोरी दुसऱ्यांनासुद्धा प्रेरणादारी ठरावी त्यामुळे बागकाम करा जीवन वाचवा